मला घुमायला जायचं होतं तर कोण कोणता प्लेस चांगला घुम म्हणजे फिरण्यासाठी प्लेस कोणतं आहे चांगलं फिरण्यासाठी तर तुम्ही नाव मला आणि तिथे चांगल्या म्हणजे राहण्याची सुविधा इथे जाण्यासाठी काय आहे ठीक आहे आणि चिखलदऱ्याला जावं ज जर जायचं असेल तर मग आम्ही प्रॉपरा वर्ध्यामधले

अच्छा हां हां ठीक आहे अजून तर काही नाही आणि तिथे मग अजून जर दुसऱ्या तिथून चिखलदरावरून जर दुसरं इकडे जायचं असेल अच्छा

नाही नाही तेवढं तर नाही फक्त जायची आणि राहायची सुविधा जर असेल तर मग जायला काही नाही

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके बाय